शाळेमध्ये असताना पाठाच्या मधून श शास्त्राब बद्दल माहिती वाचलेली आहे कारण काही तर आपल्या माहिती पाठ्यपुस्तकामधूनच माहिती घेतली आहे घड्याळाचा शोध विमानाचा शोध यांचे अशी पुस्तकात कथा वाचलेली आहे त्यामुळेच ग गणिताचा आर्यभट असे ते फक्त पुस्तकात वाचले आहेत बाकीच्याबद्दल मला तेवढी काही त्याची माहिती नसल्यामुळे मी त्यांच्याबद्दल तर काही सांगू पण पुस्तकामध्ये वाचले ते त्याचे विज्ञानामध्ये प्रयोगसुद्धा केलेले आहेत आणि ते धड्यातून शिक शिकून थोडी बहुत ज्ञान मिळवलेलं आहे शास्त्रज्ञ हे शास्त्राची माहिती माहिती मिळालेली आहे बाकी विख्यात शास्त्रज्ञ हे काही तेवढी त्याची आपल्याला कल्पना आहे माहीत विख्यात भारतीय शास्त्रज्ञ हे काही तेवढ्या प्रमाणात माहिती नाही पाठ्यपुस्तकातून जी माहिती मिळाली तीच मला माहिती आहे बाकी त्याची काही पुस्तकातली माहिती जेवढीच माहीत बाकी माहिती काही मला माहीत नाही आणि